पोहोण्यासाठीचे माझे पसंतीचे ठिकाण आहे तरण तलाव म्हणजेच स्वीमिंग पूल तिथे मी नेहमीच कम्फर्टेबल असते जिथे मला स्वीमिंग पूलमध्ये मला पोहायला कम्फर्टेबल असतं कारण मी तिथेच शिकली आहे मला आवडतं तिकडेच जायला पण बीचेसवर पण पोहायला मजा एक वेगळीच असते बीचेसवर एकच इतं मुंबईतल्या बीचेसवर एकच प्रॉब्लेम असतो की ते स्वच्छ नसतात आणि त्यामुळं मी स्वीमिंग पूलच प्रिफर करते माझे मी जेव्हा जेव्हा पण कधी फ्री असते तेव्हा मी स्वीमिंग पूल ला आवर्जून जाते माझ्या जवळपास माझ्या घरी एक स्वीमिंग पूल आहे तिकडे मी नेहमी जाते आणि पोहते कारण की त्याने माझा सरावही होतो आणि मला फ्रेश पण वाटतं आणि जिथे माझं फिटनेस पण माझं तेवढाच लेवलवरती राहतो बीचेसवर मी एकदा दोनदाच पोहली आहे ते पण स्वच्छ बीचला जिथे मी द्वारकाला गेलेली तिकडे मी एक बीच बघितला तिकडे मी दोनदा पोहायला गेली तिकडचा माझा अनुभव खूप चांगला होता कारण की तिकडे स्वच्छ पाणी होतं आणि तिकडे मला आवडलं खूप मला पसंत पडलं ते आणि जिथे गावी जेव्हा मी जाते तेव्हा शेततलाव असतात तर तिकडे पण मी पोहली आहे जिथे स्वच्छ पाणी असतं तिकडे मला पोहायला खूप जास्त आवडतं जेणेकरून माझ्या बॉडीला कुठे ज ए त्रास नको नको व्हायला अशी मला पोहण्याची ठिकाणं आवडतात मला नेहमीच मी प्रेफ प्रेफर करते स्वीमिंग पूल कारण की तिकडे माझा कम्फर्ट झोन आहे तिकडे मी शिकली आहे आणि माझा बॅलेन्स तिकडे जास्त आहे मला शिकवण्यासाठी आणि इफ मी बुडली देव करो असं नको होवो पण मी बुडली तर तिकडे मला सांभाळणारी लोकं आहेत आणि माझ्यासाठी खूप सेफ्टी रिक्वायर्मेंट जे मला लागणार आहेत ते तिकडे असणार आहेत इफ मला श्वास घ्यायला झ झ झाला किवा मी एकदम डीपमध्ये गेले आणि मला श्वास घ्यायला खूप त्रास होतो आहे तिकडे सेफ्टी रिक्वायर्मेंट असतात तिकडे मला वाचवणारे डायवर्स असतात जे माझ्या प्रोटेक्शनसाठी उभे असतात सो मी नेहमी स्वीमिंग पूल प्रेफर करते बीचेस आणि शेततलाव हे इथेही मी अनुभव घेतला आहे ते दोन माझे अनुभव चांगले ठरले